व्हर्चुअल गेम हे व्हर्चुअल गेमच आहे कारण प्रात्यक्षिक खेळताना आपल्याला आपली एनर्जी वापरावी लागते आपला त्याच्यामध्ये आपण आनंद घेऊ शकतो आणि दुसरा खेळणारा पण आपल्यासमोर असतो त्याच्यामुळे त्या वास्तविकतेत फार आनंद आहे पण व्हर्चुअल गेम खेळताना फक्त कुठंतरी मशीन आपल्यासमोरच असते आणि आपण त्या मशीनशीच पाहिजे त्या पद्धतीने आपण खेळत असतो बऱ्याचदा गेम हरल्याचा आनंद होतो पण इथे वास्तविकतेत जो आनंद मिळतो तो या व्हर्चुअल गेम्समुळे मिळत नाही समोरचा खेळणारा कोण आहे याच्याबद्दल आपल्याला आपुलकी नसते किंवा हे नसते त्यामुळे जो व्हर्चुअल गेम खेळणारा प्लेयर असतो सिंगल प्लेयर तो त्याच्या त्याच्या पद्धतीनी खेळत असतो तर मला वाटतं की ग्रेम व्हर्चुअल गेमपेक्षा रिॲलिटी गेम खूपच चांगले आहे आणि त्याकडे लोकांनी वळलं पाहिजे